पारंपरीक प शेतीपद्धतीमध्ये अवयत रायगडमध्ये भात हा प्रामुख्याने घेतलेला पीक आहे आणि आमच्या इथेही भात तांदूळ हाच प्रामुख्याने पीक घेतलं जातं आता शेती करताना म्हणजे भात पिकवताना उन्हाळी आपल्याला उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले तर नांगरणी करावी लागते आता नांगरणी करण्याची जुनी पद्धतीमध्ये बैल बाई बैलाने नांगरणी केली जाते पण आता ती थोडं ॲडवान्स झाल्यामुळे ट्रॅक्टरनेच आपण नांगरणी करतो आणि त्याच्यानंतर मग बियाणं पेरल्यानंतर त्याच्यावर आपण पाऊस पडायची वाट बघतो पाऊस पडल्यानंतर जेव्हा ते पीक उगवतं तेव्हा अजूनही म्हणजे आमच्या गावामध्ये पारंपरिक परंपरा चालू आहे की प्रत्येक गावातला प्रत्येकजण एकत्र येवून गावकी एकत्र येवून प्रत्येकाच्या शेतीमध्ये प्रत्येकाची शेती करते तेव्हा त्याच्यानंतर मग ती परत तिथे लावणी होते लावणी झाल्यानंतर परत ती पेरणी होते आणि पेरणी झाल्यानंतर मग ती कापणी झाल्यानंतर मग जो भात तयार होतो झोडणी झाल्यानंतर मग ते भात घरी अशा पद्धतीने आमच्या रायगडमध्ये ही पारंपारिक भात भात पिकवण्याची ही पारंपरिक पद्धती चालवली आणि ती अजूनही ती चालू आहे